हो माझा धर्म मला आरोग्याची काळजी घेण्याच शिकवतो माझा धर्म माझ्या धर्मामध्ये नमाज जे आहे ते नमाज पढल्याने पूर्ण फिटनेस राहते स्वास्थ्य मनाची शांती आणि जे काही हेल्थ रिलेटेड आणि मनाच्या शांतीशी रिलेटेड जे काही सॅटिस्फिकेशन आहे ना ते फक्त आणि फक्त नमाज पढून मिळून जाते तर माझ्या धर्मात मी विशेष म्हणजे जर नमाज जे सांगितलेले आहे त्याचं जर आम्ही व्यवस्थित पालन केलं तर त्याच्यातील आरोग्याचीही काळजी घेणं होते आणि मनाची शांतीही भेटते आणि स्वास्थ्यही भेटते